आज आपण मराठी शाळेला तर पूर्णत विसरूनच गेलो आहो प्रत्येकाला वाटते की आपला मुलगा हा इंग्रजी शाळेत गेला पाहिजे माहीत नाही त्यात एक स्टँडर्डपणा पालकांना जाणवते की काय की पण खरंच प्रत्येकजण इंग्रजी शाळेचाच अट्टाहास पकडलेला आहे त्यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत पण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये कारण जर मुलं नुसते इंग्लिशमध्येच बोलायला लागले तर जुन्या पिढीशी आणि नवीन पिढीशी पण एक सांगड घालता आली पाहिजे ना भाषेची नाहीतर ती पण भाषा मग लय पाऊ पाहील आणि त्यांचं जे एकामेकांशी विचारांची जी देवाणघेवाण होईल ती पण मुलं मग करू शकणार नाही जर भाषेमध्ये जर फरक पडला तर कारण जुन्या लोकांना इंग्रजी भाषा येत नाही आणि नवीन मुलं आजकालचे म इंग्रजीमध्ये जास्त त्यांचं शिक्षण होत आहे त्यामुळे काय होतं आहे मुलांना साध्या साधे आई बाबा देखील साधा आई बाबा देखील म्हणता येत नाही आई बाबा म्हणजे ते आजी आजोबाला समजतात आणि आजी आजोबा जे आहेत तर ते तो पण म्हणजे साधा जो शब्द आहे तो देखील त्या लोकांना म्हणजे विसर पडलेला आहे खरंच आपणच आ आ आपले ते आजी आजोबा आहेत आणि जे आपले आई बाबा आहेत त्याला आपण मम्मी पप्पा करून टाकलेला आहे म्हणजे इंग्रजी याच्यामध्ये आणि जे म्हणजे छान मराठमोळे शब्द आहे त्यांना खरंच दुसऱ्या शब्दामध्ये देऊन खरंच ते म्हणजे शब्दांचं असं वाटते की हेळसांडच केली आहे आपण नाही का त्या शब्दांना मान नाही दिलेला आहे अशा छोट्या छोट्या शब्दातून हे खरंच म्हणजे आपली मराठी भाषा किती केविलवाणी झाली आहे असंच वाटते आणि गावातीलही लोक पैसा असो किंवा नसो त्याचा विचार न करता फक्त माझ्या शेजारचा मुलगा प्रायव्हेट शाळेत जात आहे आणि इंग्लिश मिडीयममध्ये आहे ती एक म्हणजे एक मेंटॅलिटी मानसिकता बनून गेलेली आहे म्हणजे पालक लोकांची काय वाटते त्यांना भले तर त्या मुलाची त्या म्हणजे तेवढी कॅपेसिटी राहत नाही म्हणजे बुद्धी नाही राहत की त्याला इंग्रजी पण तेवढी वाचता येईल किंवा नाही तरी पण त्याला फक्त आपले एक हाय सोसायटीमध्ये आपला एक स्टँडर्डपणा दिसावा म्हणून पाठवतात पण तसं केलं नाही पाहिजे कारण मराठी आपली मातृभाषा आहे मुलांना ती पण आली पाहिजे आणि त्याच्यासोबत जगामध्ये जर देवाणघेवाण करायची आहे तर ती आपली नंतरची दुय्यम दर्जाची अशी भाषा देऊन इंग्रजीला पण म्हणजे तेवढा वाव दिला पाहिजे पण आपली मातृभाषा विसरायला नको